वाहतुकीच्या साधनाच्या अभावामुळे किंवा ते परवडण्यासारखे नसल्यामुळे म्हणजे एकतर बसेस वगैरे आहेत पण त्या टाईमावर नाही आहेत तर त्याच्यामुळे आपण जर प्रायव्हेट व्हेइकलने गेलं तर ते भरपूर खर्चिक होतं आणि लोकल बसेस भरपूर क कमी आहेत म्हणजे फ्रीक्वेन्सी त्यांची भरपूरच कमी आहे तर त्यामुळे नक्कीच जे आपल्या आरोग्य सेवा म्हणा म्हणजे एखादा जर आजारी झाला तर त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये वेळेवर आपल्याला पोहोचवता येत नाही दुसरं मुलांचे काही गावांमध्ये फक्त सातवी आठवी पर्यंतच्याच शाळा आहेत त्यांना जर कॉलेजला जायचं असेल तर थोडं लांब जावं लागतं तर तिथे जाण्यासाठी शिक्षणावर पण प परिणाम झाला आहे रोजगाराचं पण आता एखादा आपला बिझनेस करायचं म्हटलं व्यवसाय करायचा म्हटला तरी पण त्यासाठी जो आपल्याला कच्चा माल वगैरे लागतो किंवा प्रॉडक्टस लागतात ते आणण्या नेण्यासाठी पण भरपूर खर्च लागतो त्यामुळे त्या बिझनेसवर पण बऱ्यापैकी परिणाम झाला आहे